हां बोला ताई काय म्हणत होत्या हो केव्हा निघणार आहे म्हणजे दिवस हो का किती जणं आहे तुमचे म्हणजे जाणं कसं आहे काय ठरलं का

मग कशानं जायचं हो का तुमच्या त्या शेजारच्या भैय्याकडं आहे तर मग त्यालाच बोलून बघा किती घेतो काय जाण्याचे हो सांगते तुम्हाला म्हणजे विचारते आणि मंगळवार नाही तर शुक्रवार दोन्हीतून कन्फर्म करा कोणत्या दिवशी निघायचं त्या हिशोबानं तयारीला लागू साडी काही नाही या अशाच म्हणजे सिम्पलच थोडी जास्तबी म्हणजे नऊवारी वगैरे काही घालणार नाही सोबत हेच देवाचा नैवेद्य वगैरे तयार करून घेऊ आणि मग डब्ब्यांचं बघू सोबत घेऊ एखाद्या ठिकाणी म्हणजे सगळे मिळून पार डब्बा पार्टी हो हो तयारीनंच निघू ना तसं आठवणीनं सगळ्या गोष्टी

हो ना कधीचं ठरलं आहे तसं जायचं जायचं आता पटकनच म्हणजे डोक्यात घेऊ आता या आठवड्यात आणि जाऊच कामं वगैरे आटोपली हो ना कधीचं म्हणजे छान ठिकाण आहे तसं देवी जगदंबेचं बघायचं आणि ते दोन्ही पण जाऊ तसं जमलंच तर तुळजापूर वगैरे हो का सांगावं लागेल तसं की बुवा अंघोळी वगैरे कर नाही तर तयारीनंच जाऊ म्हणून सोबत ठेऊ एक्स्ट्रा

हो हो तसं लवकर उठूनच तयारी करून लवकर जाऊ म्हणजे की बघता आलं पाहिजे ना बाहेर वेळ भरपूर हो ना कधीच हो सोबत जायचं ठरलेलंच होतं ना बऱ्याच दिवसाचं मग आता जाऊनच येऊ

विचारून हो हो विचारून सांगा आणि मी तशी बोलतेच ज्यांना ज्यांना यायचं होतं त्यांना त्यांना चर्चा करून ठरवून घेऊ वगैरे हो हो चालेल ना हो ग गाडीचे शिट म्हणजे शिटनुसार ज म्हणजे आपल्याला पण परवडतं आणि त्या गाडीवाल्यालाबी परवडलं पाहिजे ठीक आहे हा हो बरं ठीक आहे हो हो